हॅलो हां बोलत आहे हो जाऊ ना सगळ्या मैत्रिणींना सांगू आपण आपण मुंबई दर्शनाला जाऊ

नाही मी गेली नाही पण आता असं आहे की जायची इच्छा आहे ना आपण जाऊ ना छान आहे ते सगळं चांगल्या चांगल्या ठिकाणं आहे पाहायला बीच आहे इंडिया गेट आहे असं छान आहे ना हॉटेल्स वगैरे असं छान आहे शॉपिंग करू आपण

काही नको सांगताय नं मी सांगते आपण सगळे जणं सगळे मिळून जाऊ असं मस्त छान हो हो ते तर बघूच ना आपण आपण सगळे जणं मिळून असल्यावर कुठे पण थांबता येते छान हाॅटेल बघू आपण आणि ठरवू आता ऑनलाईन पण बघता येते ना हॉटेल बुकिंग पण करता येते

हो आधी मैत्रिणींना विचारावं लागेल ना कोण येते कोण नाही सगळ्यांनाच सगळेच जणं आले तर खूप मजा येईल हो हो ठीक आहे ठीक आहे मी विचारते अं हो बाय